महाराष्ट्राच्या कौतुकास्पद वर्णनात सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे तिथे बोलली जाणारी बोली भाषा म्हणजेच मराठी मराठी ही आमची मातृभाषा मातृभाषा म्हणजे काय अगदी जन्माला आल्यापासून आपल्या आईच्या आपल्या कानावर पडणारे ते शब्द तिचे शिकवणारे समजवणारे आणि प्रेमाने जवळ घेणारे आपुलकीचे शब्द म्हणजे अगदी आई इतका जिव्हाळा असणारी आपली मातृभाषा हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून आपण तिचा आदर करतोच मला तर हिंदी आणि मराठी ह्या अगदी सख्ख्या बहिणीच वाटतात परंतु हो मातृभाषा ही आईच असते ना शेवटी मातृभाषेवर आपलं असणारं प्रेम हे अगदी आईप्रमाणेच असतं आणि मराठी ही भारता म्हणजे भारताने भारताने निवडून दिलेल्या बावीस भाषांपैकी एक भाषा आणि भारतातील लोकसंख्येच्या भारतातील संपूर्ण लोकसंखे बोलली जाणारी मराठी ही तिसऱ्या क्रमांकाची भाषा मराठी भाषेबद्दल काय बोलावे अगदी ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेली ज्ञानेश्वरी अगदी जगाला ज्ञान देणारी ज्ञानेश्वरी ही मराठीचेच वर्णन आहे तुकारामांनी लिहिलेली गाथा म्हणजे मराठीत साहित्याची तर अगदी काहीच कमी नाही संपूर्ण जगाला ज्ञान देणारी ज्ञानेश्वरी ही ही मराठीतूनच बघायला मिळते म्हणूनच तर असं म्हणावसं वाटतं लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी